हां हॅलो मी तर घरी बोल ना सॉरी यार बिजी होते अच्छा मग कर ना प्लॅन जाऊयात कुठेतरी हां सांग ना बोल ना सगळं प्लॅनिंग तू करणार हां पण प्लॅनिंग करून फ्लॉप घालवू नको म्हणजे झालं कितीजणं आहोत तरी आपण अभिला पण विचारा ती येणारच मी आहे म्हटल्यावर येईल ठीक आहे हां ना कसं जायचं मग ट्रेनने की अच्छा ओके आणि मग किती वाजता तरी जायचं

अच्छा पण जरा लवकरच निघूया कारण की ना ऊन ऊनाचा खूप इश्यू येतो आहे ना म्हणून पण आभिकडनं कन्फम करून घे त्याच्याकडनं काहीतरी त्याचा इश्यू झाला होता गाडीचा एकदा कन्फम करून घे गाडी अच्छा बाईकवर गेलं तरी चालेल ना सगळेजणं हां ते पण आहेच म्हणा अच्छा ठीक आहे मग फोर विलर अरेंज करून सगळ्यांना एकदा कन्फम करून घे अच्छा ओके अच्छा साईड सीन पण आहेत का मग तिकडे करण्यासारखे साईड सीन पण आहेत का करण्यासारखे अच्छा मग ठीक आहे ठीक आहे चालेल मग आपण करूया फिक्स भेटल्यावर तुलेलेयं मस्तपैकी ब्रेकफास्ट करूयात आणि मग मग जाऊयात चालेल ना काही इश्यू नाही ना कॅन्सल नाही ना होणार नेहमीप्रमाणे अच्छा ठीक आहे ठीक आहे बाय